शहरातला आणि खेड्यातला जर विचार केला तर शहरात अशा भरपूर सुविधा आहेत की जे माणसाला शहराच्या इकडे जास्त ओढतात की जसे आता आपलं शिक्षण आहे शिक्षण खूप चांगलं राहतं शहरात मोठमोठे कॉलेज आहे कॉन्व्हेट स्कूल आहे आणि ते दवाखान्याची सुविधा की माणूस बिमार पडला की लगेच मोठमोठी हॉस्पिटल आहेत लगेच दवाखान्यात नेता येते काही करता येते आणि शहरातलं जीवन हे तेज राहते म्हणजे चालू राहते की काही टायमिंग नाही रहात प्रत्येक आपापल्या ह्याच्यात हे राहते व्यस्त फक्त खेड्यात एकच चांगलं आहे की खेड्यात कुणी जर बीमार पडलं चार माणसं धावून येतात लवकर मदत करतात खेड्यातलं माणसं इतक्या लवकर दवाखान्यात नेतात कुणाच्या घरी माचिस नसली तर माचिस भेटते खेड्यात शहरात नाही भेटत शहरात कोणी कोणाला देत नाही कोणी कोणाला ओळखत नाही पण खेड्यातली लोकं कशी आपुलकीची राहतात प्रेमळ राहतात एकमेकाला मदत करतात शहरातलं नाही आहे तसं